सर्वांना मला एक सांगायचं आहे मी आत्ता एक रेनॉल्ड्सच्या दुकानातून एक पेन खरेदी केला ब्ल्यू पेन आहे तो तर त्याचा खूप रिव्ह्यू चांगला आहे मला तो शेअर करायचा आहे तुम्हाला सगळ्यांना तो त्याचं रायटिंग त्याच्यावरून केल्यामुळं खूप सु स्मूद रायटिंग होतं आहे आणि खूप स्पष्ट होतं आहे एजी हॅन्डरायटिंग होतं आहे त्याच्यावरून आणि शाई पण अजिबात मागच्या पेजवर पण काही दिसत नाही शाई फुटत नाही किंवा काही नाही खूप स्मूद रायटिंग होतं आहे त्याच्यामुळे आणि तो पेन खूप चांगला मिळाला मला आणि त्याची कॉस्ट पण नाही आहे जास्त मला फक्त ओन्ली फक्त दहा रुपयाला मिळाला तो पेन मी जी अपेक्षाच केली नव्हती एव इतकी इतक्या कमी किमतीत मला तो पेन मिळाला म्हणून मला त्या शॉपओनरचं पण मी खूप धन्यवाद मानले मला तो इतक्या कमी किमतीत पेन मिळाला आणि त पेन मिळाल्यापासून माझं रायटिंग पण खूप फास्ट झालं आहे मी खूप पटपट लिहिते आता आणि पेनची शाई दोन तीन महिने संपत पण नाही आहे आपल्याला तीन महिने तरी ॲट लिस्ट दुसरा पेन खरेदी करावाच लागणार नाही दहा रुपयात ते पण फक्त मिळाला मला पेन खूप चांगला आहे पेन तो ब्ल्यू पेन आहे आणि त्याचं कवरींग पण आहे ना ते प्रोटेक्शनसारखं आहे आपण बॅगेत किंवा पर्समध्ये कसंही कॅरी केलं ना तरी त्याला काय फुटणार नाही वरून जरी आपटला तरी फुटणार नाही त्याचं स्टीलचं कोटिंग आहे त्यामुळं आपल्याला फो पेन फुटण्याची पण भीती नाही त्याची शाई पण बाहेर निघण्याची भीती नाही आहे खूप चांगलं आणि त्याच्यावर लिहिलेलं सगळं अक्षर आपलं खूप चांगलं ल दिसतं मोत्यासारखं अक्षर दिसतं त्या पेननं लिहिलेलं आणि आपल्याला पटपट आपली स्स रायटिंगची स्पीड खूप वाढू शकते त्या पेनमुळे हातात पकडायला पण खूप हलका आहे तो पेन म्हणून मला तो सी पेन बाकीच्या पेनपेक्षा खूपच आवडला मला तो आत्तापर्यंत मी जेवढे पेन खरेदी केले ना त्याच्यापेक्षा हा मला पेन खूप आवडला आहे रेनॉल्ड्स कंपनीचा आणि ब्ल्यू पेन आहे जो मला आवडला आहे खूप चांगला आहे पेन मी खरेदी केला तसा तुम्हीही खरेदी करू शकता असा हा आहे आणि यूज अन थ्रो आहे दहा रुपयाचा वापरायचा तीन महिने वापरायचा परत फेकून देऊ शकता तुम्ही